प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे जे शहरी विभागातील काही स्लम एरिया आहे जिथे जे अतिक्रमणमधले जे लोकं आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी चांगले पक्की घरं बांधून देणे त्यांच्या किरायानुसार त्यांना प्रत्येकाला घरं देणे आणि जे जिथे ते राहत आहे अतिक्रमणमध्ये तिथे कुठलं तरी नवीन प्रकल्प राबविणे आम्हाला तर ह्याची म्हणजे कुठलाही लाभ मिळालेला नाही आहे पण त्याचप्रमाणे जसा आभा कार्ड आहे आयुष्यमान कार्ड आहे तो आभा कार्ड आम्ही नाही काढलेला आहे ज्यामध्ये पाच लाखाचा विमा आम्हाला मिळणार आहे जर काही किम इमर्जन्सी असेल तर पण अजूनपर्यंत कार्ड काढलेलं आहे पण अजूनपर्यंत आम्ही त्याचा लाभ घेतलेला नाही आहे